शास्त्रीय संगीत गायला खूपच अवघड आहे त्याला खूप रियाज लागतो ही साधी सोपी गोष्ट नाही आहे संगीतामधली अतिशय मेहनत लागते त्यातले बारकावे त्यातले छोट्या छोट्या गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला शिकता आल्या पाहिजेत शास्त्रीय संगीत गाणं म्हणजे खूप म्हणजे खूप त्याला पूर्ण आयुष्य जरी दिलं तरी ते कमी पडेल असं मला वाटतं त्यामुळं शास्त्रीय संगीताच्या काय म्हणायचं त्याला मैफिली जमवणं किंवा ते शिकणं हे तर खूप दूरचीच बात आहे अगदी लहानपणापासून चार पाच वर्षाच्या वयापासून ते जर शिकलं आणि मुळातच जर तुमचं संगीताचं अंग असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं गाणं गाऊ शकता समकालीन गाण्यात सांगायचं झालं तर कुठलंही भावगीत म्हणा भक्तीगीत म्हणा कोणतंही गाणं नाट्यसंगीत असू दे कुठल्याही प्रकारचं गाणं असू दे ते आपल्याला ब बघून किंवा ऐकून म्हणता आलं पाहिजे गुरुंव्यतिरिक्त असं मला वाटतं आणि अधिक कठीण म्हणलं तर शास्त्रीय संगीतच आहे कारण गाणं खूप अवघड आहे त्या शास्त्रीय पद्धतीनं गाणं त्याच्यातले सगळे बारकावे त्यातले गुरु काय सांगतील त्याप्रकारे गाणं त्याचा रियाज करणं मुद्दामहून पहाटे उठून त्याच्यासाठी आपला वेळ देणं आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळून शास्त्रीय संगीताला वेळ देणं त्याच्यातच जर तुम्हाला झोकून देऊन काम करायचं असेल किंवा त्याच्यातच जर आपला सगळा वेळ द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कठोर मेहनत हे एकच त्याला उपाय आहे असं म्हणता येईल शास्त्रीय संगीत गाणं खूप अवघड आहे असं मला मनापासून वाटतं मोठमोठी घराणी झालेली आहेत आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये आणि गायकही खूप मोठे मोठे आले जसं की भीमसेन जोशी होऊन गेले त्यांनी खूप रियाज आणि खूप प्रसिद्धी मिळवलेली आहे ते खूप माझे आवडते गायक आहेत पण आपण स्वतः जर करायचं म्हटलं तर ते अगदी मुळात मुळापासून केलं पाहिजे उगीचंच बसलं टाइमपास करत आणि मग दोन ओळी गायल्यात असं करून काही उपयोग नाही त्यामुळं मग ते आपल्या अंगवळणी पडणार नाही आणि आपल्याला येणार सुद्धा नाही त्यामुळं शास्त्रीय संगीत हे जन्मतःच शिकलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं सतत रियाज आणि त्या गोष्टीचं सातत्य हे त्यात फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं त्यामुळं हा खूप कठीण शिकण्याचं आहे असं मला वाटतं शास्त्रीय संगीतापेक्षा भावगीतं भक्तीगीतं मला फार आवडतात आणि ती गाणी म्हणायला सोपी असतात हलकी फुलकी असतात मनाला आनंद देऊन जातात शास्त्रीय संगीतात रागाला खूप महत्त्व आहे तो राग आळवता आला पाहिजे त्याचे बारकावे आपल्याला लक्षात घेऊन ते गाणं म्हटलं पाहिजे तरच त्याचा आपल्याला रियाज करता येऊ शकतो असं मला वाटतं